हा नमस्ते सर विनायक ट्रॅवल्स एजन्सीला फोन लागला आहे का हां सर मी प्रथमेश बोलतो आहे काल मी तुमच्या एजन्सीमधून पुण्याचे तिकीट बुक केले होते रेल्वेचे तर मी फोन ह्याच्यासाठी केला होता की मला काही फीडबॅक अजून काही मिळाला नाही तिकीट एन बुक झाली ती कन्फर्म झाली ती ए सीचे पण ट्रेनची लोकेशन काय अजून मला अपडेट झाली नाही हां सर उद्या सकाळी नऊ वाजताचा डिपार्चर टाईम दाखवत आहे आणि पुण्यात अरायवलचं टाईम मला चार पी एम दाखवत आहे हा काल बुक केले होते चार लोकांचे आहे मी माझी वाईफ आणि दोन मुलांचे हो सर उद्याचाच आहे हां माझा पीरन नंबर आहे चार झिरो सेवन थ्री थ्री नाईन डबल नाईन टू वन आणि ईमेल ॲड्रेस आहे ओंकार पवार सेव्हन झिरो थ्री टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा सर मला तिकीट मिळाली आहेत पण ट्रेनचं डिपार्चर टाईम बरोबर चालू आहे का हे काय अजून फीडबॅक नाही मिळाला तर तुम्ही एकदा चेक करून सांगू शकता का मला कनिक उद्या पण सकाळी डेप सांगलीतून डिपाचर होणार आहे नऊ वाजता मग मला टाईमला पोचण्यासाठी मला क पाहिजेल होते ठीक आहे ठीक आहे हां सर लेट आहे का ते किती किती टाईम लेट आहे एक वीस मिनिट का ठीक आहे ठीक आहे सर

ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर आणि तुम्ही फीडबॅक दिल्याबद्दल मला धन्यवाद आहे पण तरी पण मला कॉल करायला लागला ठीक आहे सॉरी सॉरी म्हणायची काय जरूरत नाही मला तुम्ही व्हॉटसअपवर पण पुढच्या गोष्टीसाठी अपडेट करू शकता हां सर मी व तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला आहे माझा ठीक आहे सर आणि काही ट्रेनमध्ये टाईम जर चेंज झालं तर मला अपडेट करत राहा व्हॉट्सअपवर

थँक्यू सर